आम्ही मेशोवरुन एक कुर्ती मागवली होती माझ्या भाचीने मला मागवून दिली होती ती कुर्ती ती कुर्ती जशी दाखवली होती तशीच आली आहे ती शेड सुंदर आली तिचा कलर पण जसा होता तसाच आला आणि त्याच्यावरची डिझाईन आणि फॅब्रिक पण सेम आलं मला फिटिंगला पण खूप छान बसली मी माझ्या ज्या सासूबाई आहे त्यांना पण खूप आवडली ती कुर्ती माझ्या मिस्टरांना पण आवडली माझे मिस्टर बोलले की अशी कुर्ती तू पुन्हा मागव ऑनलाईन म्हणजे आम्हाला विश्वास नव्हता ऑनलाईन इतकं चांगलं येते म्हणून पण खूप छान आली ती कुर्ती